गुड आफ्टरनून बोला हं हां आपलं बरोबर बरोबर मागच्या वेळी ठरलं होतं बरं का आपल्या दोघांचं बोलणं झालं होतं पण ते काय वेळेअभावी आणि सुट्टी नसल्यामुळं ते जाणं शक्य झालं नाही पण ते परत प्रश्न असा झाला की आपल्याला वेळ नाही त्याच्यामुळं मग जवळ फिरायला जायचं मग जवळची म्हणजे नगर जिल्ह्यातली किंवा संगमनेरपासून कोणती ठिकाणं आहेत जवळ जी आपल्याला सोयीची होतील तर ते माझं चाललं आहे शोधायचं काम तुम्हाला काही माहीत आहे का मॅडम त्याबद्दल हं हं मला वाटतं अहमदनगरमध्ये भुईकोट किल्ला आहे बघण्याजोगा आणि चाँदबिबीचा महाल पण तिकडं आहे मला वाटतं तो त्या सोलापूर की बीड रोडला जाताना डाव्या हाताला ते चाँदबिबीचा महाल आहे तर ते एक महाल तो पाहण्याजोगा आहे भुईकोट किल्ला पाहण्याजोगा आहे आणि बा आणखी काही इकडं आहेत का असं पाहण्याजोगं हां हां हां शनिशिंगणापूर आहे ते देवदर्शन आपल्याला पण घेता येईल बरोबर ही एकदोन दिवसांसाठी आपल्याला एक दो एक दिवसांसाठी आपल्याला सोयीचं होऊ शकतं होय की नाही

हो हो हो हो हो आणि आता वातावरण पण तिकडचं चांगलं असेल बर का रंधा फॉल आहे मग तसंच आपल्याला डॅम पण बघता येईल म्हणजे भंडारदरा धरणही पाहता येईल आणि म्हणजे ही सगळी ठिकाणं जवळ आहे आणि एखादं उंच ठिकाण जे आहे ते पण करता येईल म्हणजे रंधा फॉल तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि तिथेच जवळ धरण आहे तर हे पण आपल्याला पाहता येईल आणि दुसरी गोष्ट एखादं कळसूबाई अं बोल बोल ना बोल हो त्यांपैकी एक म्हणजे हरिश्चंद्रगड किंवा मग तुमचा रतनगड किंवा कळसूबाई यांपैकी एक आणि इकडे त रंधा फॉल आणि हे पाहता येईल आपल्याला धरण हो हो हो ते ते फार जवळ आहे आणि सोयीचं आहे तीसेक किलोमीटर अंतरापर्यंत आहे आणि इकडं नेवासेकडं गेलं तर ते आपल्याला ज्ञानेश्वरांचं पण हे करता येईल तिथं त्या मंदिरामध्ये जाता येईल त्यानंतर म्हणजे अशी आहेत ठिकाणं कसं आहे बर का बरं झालं तुम्ही ते विषय काढला तो कारण माझं तेच कन्फ्युजन झालं होतं की आता एकतर वेळ नाही कॉलेज सुरू आहे सुट्ट्या नाहीत मग एखाद दिवसाची आपल्याला टूर करता येईल का मग आहे अकोले आहे इकडं नगर आहे नेवासे आहे शनिशिंगणापूर आहे आणि आणि हां म्हणजे तिकडंच आपल्याला जाता येईल आक् हो अकोल्याला गेल्यानंतर ते करता येईल समजा ती काही अडचण नाही आणि अगदी जवळ जायचं म्हटलं तर मग संगमनेरला पण आहे म्हणजे इकडं सुकेवाडीच्या जवळ खानजापूर आहे आणि खानजापूरच्या पुढं थोडं गेलं की विठ्ठलकडा म्हणून आहे तिथं पण जाता येईल किंवा आपलं पेमगिरीचं वडाचं झाड आहे जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वडाचं झाड म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं तिथं पेम हां आणि तिथं पेमगड पण आहे मला वाटतं मी आता गेलो नाही एवढ्यात पण तिथं ती मोठी काहीतरी गदा उभी केलेली आहे ती गदा पण आपल्याला पाहता येईल हो हो मोठी गदा आहे त्या गडावर पेमगड असं नाव आहे त्याचं शहागड पेमगड बरीच नावं त्याला दिलेली आहेत आणि छान आहे असे आहेत म्हणा आपल्याला एक दिवसासाठीचं ते पुरेसं कर होईल ती काही अडचण नाही हो हो हो आणि नगर जिल्ह्याच्या बाहेर म्हटलं तर मग म्हणजे आपल्याला सोयीचं तर पुण्यातही जाता येईल आणि इकडं औरंगाबादला जाता येईल पण आता ते तर थोडंसं तुलनेत लांब पडतं पण तरी एक दिवस आता करता येईल म्हणजे मग अजिंठा आहे तिथे लेणी आहेत त्यानंतर बरंच आहेत दोनचार ठिकाणं आहेत तिकडं पण गणपतीपुळे फार लांब आहे मग आपल्याला दोनतीन दिवसांसाठी तिकडं जावं लागेल तर नगर जिल्ह्यातलं किंवा हां हां नाही गणपतीपुळ्याला एक दिवसात नाही जाऊ शकत आपण हं हं हं हो हो हो हो एकतर संगमनेरच्या जवळ असलेले औरंगाबादसारखे पुण्यासारखे ठिकाणं किंवा नाशिक आहे तिकडं त्रंबकेश्वरला आपल्याला जाता येईल नाहीतर मग नगर जिल्ह्यामध्ये आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला ते होऊ शक ठीक आहे मी बोलतो तु नंतर आपण त्याच्यावर विस सविस्तर चर्चा करूयात हं ठीक आहे हो हो हो